बुलढाणा जिल्ह्यातील टाकरखेड एलका चिखली तालुक्यातील हे गाव हे माझे गाव आहे बुलढाणा जिल्हा हा आमच्या गावाजवळून खूप जवळ आहे तर या गावाला जाण्यासाठी रस्त्यांची खूप रस्ते खूप खराब आहे तर मला हे म्हणणे आहे की ह्याम ज् जे नेते लोकं आहेत यांना यांना विनंती आहे की रस्त्याचे काम खूप लवकर खूप लवकर करावे कारण की आम्हाला श् शाळेजे शाळा कॉलेजेस् हॉस्पिटल्स ह्याही ह्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला खूप त्रास होतो आहे आणि जर जर कधी जर का वेळ जर का लागला तर खूप त्रास होतोय सर